भारतामध्ये कलाकारांना महत्त्व दिले जात नाही कारण सगळेजणं शाळेच्या पा पाठीमागे लागतात याचा अभ्यास कर त्याचा अभ्यास कर परत गण याचा गणिताचा अभ्यास करायचा कर पण कलाकारांना महत्त्व देत नाहीत कारण माझा मुलगा चित्रकार आहे त्याला चित्रकलेची खूप आवड आहे त्याला विविध प्रकारचे चित्र काढायला आवडतात तो खूप छान चित्र काढतो माझ्या आमच्या घरी कार्यक्रमामदे त्यानं सनई चौघडे अति सुंदर काढले होते सर्वजण म्हणत होते की किती छान काढले सगळेजण त्याचे मोठं ह्यानं कौतुक करत होते मला असं वाटतं की त्यानं त्या चित्रकलेमध्ये म मोठं व्हावं मोठा चित्रकार व्हावं त्याची त्याला त्या त्याच्यात खूप आवड आहे आणि त्याची पुढं जाण्याची पण इच्छा आहे त्याला खूप छान चित्र काढायला पण आवडतात वेगवेगळे गणपतीचे या याचे खूप छान चित्र काढतो शिवाजी महाराजांचे वे विविध तऱ्हेचे चित्र काढतो तो त्याला खूप खूप आवड आहे त्याच्यामध्ये त्याने खूप पुढं जावं असं मला वाटतं